मी माझ्या बाईकवरून पालथे घातलेले सगळ्यात जास्त जवळचे आणि वेडेवाकडे रस्ते जे होते ते म्हणजे कोकणातले होते आणि तिकडून त्या रस्त्यानी जाताना खूपच अडचणी येत होत्या अडचणी म्हणण्यापेक्षा तिकडचे जे रस्ते आहेत ते इतके वेडेवाकडे आहेत आणि मध्येच उंच मध्येच सखल खोल आणि असे वळणावळणाचे सातत्याने स खूप जवळजवळची वळणं आहेत त्या रस्त्यांना तो तिकडे बाईक राईड करताना फारच अडचणी येत होत्या आम्ही खूप थांबून थांबून पुढंपुढं सरकत होतो पण तरीसुद्धा आम्ही ती राईड कंप्लीट केली आणि पावसाळ्याच्या दिवसात आम्ही गेलेलो असल्याकारणानं तिथे रस्त्यावरती दरड वगैरे कोसळलेले असते खूप पाऊस पडलेला असतो आणि सगळा रस्तासुद्धा खूप वेडावाकडा रस्ता जो ऑलरेडी वेडावाकडा आहे वळणावळणाचा आहे तो खडबडीत झालेला असतो त्यामुळे तिथे खूप त्रास झाला आम्हाला बाईक बाईक राईड करताना आणि तो रस्ता आम्हाला फार आव्हानात्मक आव्हानात्मक वाटतो याच्यामागचं रिजन असं आहे की म्हणजे कोकणचा रस्ता आव्हानात्मक वाटतो याचं रिझन या मागचं असं आहे की ते अचानक रस्त्याला चढण लागते तर अचानक एकदम उतरण सुरू होते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची वळणं तिथे आहेत अशी वेडीवाकडी आणि तिथून खूप जागरूक राहून जागं राहून बा व्यवस्थित बाईक राईड करायला लागते बाईक चालवायला लागते नाहीतर तिथं ॲक्सिडेंट होण्याचे फार मोठे चान्सेस असतात परंतु या कठीण रस्त्यावरून सुद्धा जाताना स्वतःला अलर्ट ठेवून जर चालवत राहिलो तर आपण नक्कीच इच्छीतस्थळी पोचतो सो कोकणातले रस्ते जरा खूपच हार्ड आहेत आणि तिथे बाईक चालवणारा माणूस मला असं वाटतं की जगात कुठेही बाईक चालवू शकेल